धाराशिव शहरातील ड्रेनेज व्यवस्था ही अतिशय मोडकळीस आलेली आहे म्हणजे त्याला काय म्हणता येईल की आपल्या धाराशिवमधली जी ड्रेनेज व्यवस्था आहे ते सध्या अतिशय गलिच्छ झालेली आहे ठिकठिकाणी नाल्या तुंबलेल्या आहेत कचऱ्याचे ढीग आहेत घंटा गाड्या वेळेवर येत नाही आहेत बरेचसे त्याला कारणे आहेत काही राजकीय कारणे आहेत सामाजिक कारणे आहेत परंतु सध्या धाराशिव शहराची अवस्था ही ड्रेनेजच्या दृष्टीने अतिशय बकाल झालेली आहे ठिकठिकाणी नाले जे आहेत त्याचे कामं निकृष्ट झालेले आहेत त्या एकमेकाला कनेक्टेड नी आहेत नाल्या त्याच्यामुळे नाल्याचे पाणी रस्त्यावर येणे त्याच्यामुळे दुर्गंधी पसरणे असे विविध प्रकार घडून येतात याबद्दल वेळोवेळी आंदोलने झाली आहेत प्रशासनाकडून याबाबतीत काही पावलेही उचलण्यात येत आहेत येणाऱ्या काळात आपल्याला ही अवस्था सुधारलेली दिसेल